अलीकडे सर्वात जास्त वापरली जाणारी ॲप्स इंस्टाग्राम आणि ॲमेझॉन हे आहेत इंस्टाग्रॅमवर आपण पाहिलं तर सगळ्यांचेच सगळ्यांचेच अकाऊंट असतात इंस्टाग्रॅमद्वारे आपण आपला बिझनेस क करू शकतो इंस्टाग्राममध्ये क हसवण्यासाठी हसवण्यासाठी काही असतं इंस्टाग्रामवर आपण कोण मोठी लोकं कुठे फिरायला जातात कुठे कुठे जातात ते इंस्टाग्रामद्वारे आपल्याला कळतं इंस्टाग्राम हा खूप चांगला ॲप आहे ॲमेझॉन सुद्धा खूप चांगला ॲप आहे ॲमेझॉनवर हल्ली धावपळीच्या जीवनामध्ये ॲमेझॉनवर खरेदी लोक बरीच लोक खरेदी करतात दगदगीच्या दगदगीचं जीवन झाल्यामुळे दोघेही नवरा बायको सर्विसला असल्यामुळे त्यांना बाजारात जाऊन काही खरेदी करून करणं शक्य नसतं त्यामुळे ॲमेझॉन हा ॲप असा आहे की तो त्याच्यावर खरेदी आपण करू शकतो आपल्याला पाहिजे त्या वस्तू कपडे कप कपडे मागू शकतो स घरातील इत्यादी वस्तू सामान काही आपण ॲमेझॉनवर मागवू शकतो ॲमेझॉन हा खूप चांगला ॲप आहे तो भारतामध्येच नाही तर भारताच्या बाहेर सुद्धा ॲमेझॉन हे खूप चांगल्या प्रकारे चालतं ॲन इंस्टाग्राम आणि ॲमेझॉन हे इंजिनिअरिंगच्या मुलांसाठी खूप फायदेशीर आहे इन त्यांना इंजिनिरिंगच्या मुलांना ते संधी उपलब्ध करून देतो त्याचबरोबर त्याचे तोटे म्हटलं तर इंस्टाग्राम आणि ॲमेझॉनचे दोघांचीही तोटे म्हटलं तर छोट्या हल्ली छोट्या मुलांच्या हातात मोबाईल सगळ्यांच्याच छोट्या मुलांच्या हातात मोबाईल असतो पण ती छोटी मुलं छोटी मुलं मोबाईलचा त्यांना जास्त काही उपयोग नसतो पण आईवडिलांकडून किंवा मोठ्या भावाकडून मोबाईल घेऊन त्यामध्ये नको त्या गोष्टी बघण्यामध्ये ते त्यांचा वेळ वाया घालतात आणि त्याचा परिणाम म्हणून अभ्यासावर त्यांचा परिणाम होतो मोबाईल हातात आला की शाळेतून दिलेला अभ्यास ती मुलं त्या अभ्यासाकडे दुर्लक्ष करून मोबाईलमध्ये काही ना काही बघत असतात हसवणारे व्हिडीओ बघत असतात किंवा असे कुठले न जे इंस्टाग्रामवर व्हिडिओ काही लोक टाकतात त्याकडे ते लक्ष केंद्रित करतात आणि अभ्यासाकडे दुर्लक्ष करतात गेम वगैरे घेतात गेम खेळतात असं ही छोट्या मुलांसाठी तो छोट्या मुलांचे त्या तोटे आहेत त्यांना चांगले वाईटाची समज नसते त्यामुळे त्यांना फक्त एक असतं की आईवडिलांकडे मोबाईल आहे भावा मोठ्या भावाकडे बहिणीकडे मोबाईल आहे मग आपल्याकडेच का नाही आहे मग आपल्याला पण मोबाईल पाहिजे म्हणून ती मुलं देखील चांगल्या वाईटाची काहीही त्यांना जाण नसताना किंवा माहिती नसताना ती मुलं तो मोबाईल घेऊन त्यावर नको त्या गोष्टी पाहत असतात म्हणून इंस्टाग्रॅम आणि इंस्टाग्रामचे तोटे जरा जास्त आहेत